मी कामगार योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यामध्ये जसं एक पेटी आणि अशा काही अकरा प्रकारच्या वस्तू ज्यामध्ये टिफीन मच्छरदाणी शूज अशा काही प्रकारच्या वस्तू मिळतात तो त्याचा मी लाभ घेतलेला आहे आणि बाकी लोकांनी पण भरपूर काही लाभ घेतला आहे कोणी घरकुलाचा लाभ घेतला आहे ज्यामध्ये त्यांना घरकुलासाठी पैसे मिळतात आणि कोणाला जसं याचा लाभ मिळालेला आहे विमाकार्डचा लाभ भेटलेला आहे जे औषधीवर काही उपचार करतात दवाखान्याचा काही दवाखान्यात खर्च न लागता मोफत त्यांचा इलाज होतो असे भरपूर काही लोकांनी फायदा घेतलेला आहे आणि बऱ्याच लोकांना त्याचा चांगला चांगला फायदा होतो प्रत्येक योजना ही लाभदायकच असतात तर प्रत्येक व्यक्तीने त्याचा फायदा घ्यायलाच हवा असं मला वाटते